आपल्या संस्कृतीतील प्रामुख्य व्यवसाय म्हटलं तर तेली लोक तेलाचा व्यवसाय करायचे न्हावी लोक दाढी कटिंगचा व्यवसाय करायचे माडी लोक शेतीकाम करायचे असे बरेचसे व्यवसाय होते त्या लोकांनी आता हा व्यवसाय सोडून दिला आहे कारण काळा कालांतराने सर्व काही बदललेलं आहे मुलं पण आता उच्चशिक्षित झाले आहे त्यामुळे कोणालाच आपल्या जे पूर्वीचे लोक करायचेत आपले आजी बाबा ते आता मुलांना जुन्या गोष्टी काही पटत नाही कारण मुलं आता सुशिक्षित झाले आहेत शिकून त्याच्यामुळे आता कोणी या व्यवसायाकडे वळत नाही सर्वे ब मुलं जे आहेत आताचे ते शिक्षणाकडे वळतात आणि शिक्षणातून जे काही शिकतात त्या व्यवसायाकडे ते वळतात